मी कॉलेजला असताना पासूनच लिहायला शिकलो आणि त्यावेळेला माझ्या मित्राकडून एक काव्य वाचायला मिळालं होतं आणि त्या काव्यामध्ये एका आद्याक्षरावरून त्यांनी काव्य लिहिलं होतं आणि त्यापासून त्या वेळेपासून मला स्फूर्ती मिळाली आणि मग मग मी माझ्या मित्रांचे किंवा माझ्या जवळच्या नातेवाईकांचे असे वाढदिवस असतील त्यावेळेला मी त्यांच्या नावावरून कविता लिहायला लागलो